पशुपालांना चांगले खाद्य दिल्याने खाद्य दिल्याने ते आरोग्य चांगले राहते आणि सर्वच गोष्टीच चांगल्या उपलब्द्ध होतात कारण ते दूध द दूध वगैरे दिल्या देतात ना त्यामुळे त्यांना चांगलं खायला दिलं पाहिजे त्यांचं आरोग्य पण चांगलं राहते वाळलेली गवत किंवा हिरवं असं गवत शेतातून आणलेलं पीक काही काही आपण जे जेवण करतो ते पण द्यायला पाहिजे पण शिळं नको चांगलंच द्यायला पाहिजे ताजंतवानं कारण त्यांचे आरोग्य चांगले राहिले तर आपल्याला त्याचा फायदा होतो त्यांना काही हानी पोचत नाही त्यामुळे प्राण्यांना चांगल्या तऱ्हेनी खायला दिलेलं योग्य असते चांगल्या तऱ्हेनी पालनपोषण स्वच्छता चांगली ठेवावी चांगली सर्व सवय चांगली ठेवावी